हां नमस्कार आदर्श हॉटेलमध्ये आपका स्वागत है हो हो मिळेल ना आपल्याला कोणते कोणते पाहिजे होते डिशे आमच्याकडे जर आपल्याला गोड स्वीट पण आहे आणि झुणका भाकर जसं बेसन बेसन भाकर न्यूडल मोटीची उसळ पण मिळेल आपल्याला जर लागेल तर हां हां कचोरी अवेलेबल आहे आमच्याकडे आलू बोंडे बरं बरं ठीक आहे आणि स्वीटमध्ये गोड जर पदार्थ काही लागत असेल तर हो हो मिळते ना आंब्याचा रस पण मिळते गुलाबजामून बालूशाही रसगुल्ले बरं बरं आणखी पोळ्या वगैरे लागेल का आपल्याला त्यासोबत बरं बरं हं ते तर सांगूच आम्ही तुम्हाला पदार्थावर आहे ते आता अवलंबून पोळीपेक्षा भाकरीला भाकरीचं बील थोडं जास्तच निघेल आमच्याकडे तांदळाचे पण उपलब्ध राहील भाकरी तांदळाचे पदार्थ आणखीन लागत असेल तर हां हां हो हो मांडे पण उपलब्ध आहे बरं बरं ठीक आहे मग मी तुमची ऑर्डर घेते तुम्हाला लागतं तेवढे पाठवून देईल मग त्यानुसार मग तुम्ही पैसे द्या बरं बरं ठीक आहे मग